काय नाही

हा येतो आहे काय चाललं आहे

हा आता आपण चार दिवसांनी स्पर्धा हां हो स्पर्धा हां स्पर्धेमध्ये आपण काय काय घ्यायचं स्पर्धेमध्ये आपण काय घ्यायचं थांब हां मी लिस्ट काढते

हां अजून त्याच्यात का हां दोन चार दिवस आपण स्पर्धा घेऊया दुसरं हां दुसऱ्या दिवशी कोणती स्पर्धा घ्यायची हां कधी घ्यायची पण स्पर्धा एक्झाम कधी संपणार आहेत हां ठीक आहे हा मुलांची सन चांगलं हां चालेल हा मुलांची चांगली तयारी करून घेतली पाहिजे ना

मुलं याच्यात एक्साईटेड पाहिजे चांगलं आहे